हां नमस्कार मृणाल कशी आहेस मी पन छान छान अगं दरवर्षी तुझं आपलं नुसतं म्हणते पण तू पुण्यातले गणेश यायचं यायचं यायचं तू काही आली नाही या वर्षी शेवटचे दिवस जे आहेत ना शेवटच्या दिवसांमध्ये आली तरी चालेल म्हणजे मग गणेशोत्सव त्यावेळी बहराला आलेला बहराला असतो सगळा तो त्यामुळे बघायला खूप छान त्यामुळे गणेशोत्सव म्हणजे बरं का पुण्याचा गणेशोत्सव एक आदर्शाचा उत्सव आहे लोकांनी टिळकांनी सुरू केलेली ही परंपरा आहे आणि पुण्याव्यतिरिक्त इतर कुठे मला असं वाटत नाही की मानाचे गणपती आणि जे मिरवणुका आणि खूप देखणेपण असं सगळं एक ठराविक पद्धतीने सजावटी असतात त्याच्यानंतर पुण्यात म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचं वैशिष्ट्य म्हटलं तर ढोलताशांसारखी पथकं असतात ती त्यांनी जगभर त्यांचा प्रचार आणि प्रसार त्यांनी केला आणि मूळ म्हणजे पुण्यातला गणेशोत्सव हा ब पाहण्यासारखाच असतो मिरवणूक म्हणजे शिस्त आहे पुण्याची दहा वाजता म्हणजे मोरया म्हणून उत्सवाचा प्रारंभ होतो आणि मग नंतर ती मिरवणूक चालते मग पुढे पुढे थोडीशी दाबली जाते ती बघणं याचा वेगळा आनंद आहे किंवा व रात्रीच्या वेळी व श्रीमंत दगडूशेठ गणपती आणि घेणं हे एक ब बेगळा आनंद त्याच्यामध्ये मिळतो आणि तर महाराष्ट्रातल्याच नाही जगातल्या प्रत्येक माणसाने एकदा तरी पुण्याचा गणेशोत्सव घेतला पाहिजे म्हणजे तो बघितल्याशिवाय त्याचा जो आनंद आहे तो माणसाला मिळत नाही डोळ्याने पहाव्याच लाग असा तो सगळा आनंद आहे असं मला वाटत आहे हो हो आपल्या घरी म्हणजे त्याशिवाय काही पर्यायच नाही ना घरचा आपला गणपती आहे दहा दिवसाचा आणि त्यानिमित्तानं मग वेगवेगळ्या मंडळांच्या कल्पकता काय असते पुण्यामध्ये खूप वेगवेगळे विषय म्हणजे धार्मिक असतील पौराणिक असतील सामाजिक कधी विषय घेऊन देखील उत्तम देखावे करण्याची पुण्यामध्ये परंपरा आहे म्हणजे आमचं एक सेवा मित्रमंडळ म्हणून आहे आणि तो समाजहिताचा विषया असो किंवा आमच्या साईनाथ मित्रमंडळ म्हणून आहे बुधवारपेठेमध्ये ते तर आणि ईशी निगडीत असे जिवंत देखावे करतात त्यामुळे आता इतकी वेगवेगळी परंपरा पुण्यामध्ये नांदते आहे की काय म्हणजे काय म्हणावं त्याला असं खूप छान म्हणजे हो हो वाट बघतो आहे मी वाट बघतो आहे फोन कर मला येण्याअगोदर अच्छा अच्छा